आम्ही लंगडी लगोरी धाबाधुपी लपाछपी खो खो असे बरेच प्रकारचे खेळ खेळायचो तर त्याच्यामध्ये जसे की लगोरी खेळलं तर त्यामध्ये आम्ही पाच पाच लोकांची टीम करायचो पाच लोकांची मग एक जण लगोरी फोडून पळायचं मग ते आपल्या मागं बॉल घेऊन धावायचे आपल्याला लगोरीचे एका वर एक ठेवेपर्यंत ते आऊट करतात अश्या प्रकारे तो खेळायचा असा लपाछपी त्यामध्ये आम्ही सात आठ लोकं लपायचं आणि एकावर राज्य द्यायचं मग लपल्यानंतर त्यांनी आपल्या शोधायचं बा त्या पंधरा मिंटात दहा मिंटात असा तो खेळ राहायचा तो त्याच्यात आणि जो पहिल्यांदा सापडेल त्यामध्ये लपाछपीमध्ये त्याच्या दुसऱ्या गेम मग म्हणजे तो गेम झाल्यानंतर त्याच्यावर राज्य राहायचा अश्या प्रकारचे ते आम्ही खेळायचो आणि एका पाठोपाठ कुणावर ना कुणावर तर राज्य यायचा की परत परत त्याच्यावरच यायचा अश्याप्रकारचे ते गेम असायचे लगोरीमध्ये प सुदा आऊट झाला तर परत ते करायचं तर अश्या प्रकारचे ते खेळ खेळला जायचा आणि खूप मजा यायची त्यामध्ये